आम्ही खेडे भागात राहतो पण इथून आम्हाला अकोला जिल्हा हे जवळ पडते आणि अकोल्यामध्ये आम्ही चित्रपटगृहामध्ये जातो जिथं राधाकृष्ण टाकीज हाय माणिक हाय या अशा टाक्या आहेत ती तसा मी जात असतो आणि मी माझ्या मित्राला नेणं मला खूप चांगलं वाटते त्याच्या बरोबर जायला मला कधीही चांगलं वाटते